भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी येते तेव्हा गणपती बसतात आणि त्याच्या तीन दिवसानंतर महालक्ष्मी येतात म्हणजे गौरी गणपती त्याला गौरी गणपतीच नाव आहे सणाचं ज्येष्ठा आणि कनिष्ठा ही आम् आपण श्रावण महिन्यामध्ये ज्येष्ठा ज्येष्ठ गौरीचा फोटो म्हणून त्याची पूजा करतो म्हणजे जेष्ठा आपण श्रावण महिन्यातच आणतो आणि जेव्हा भाद्रपद महिन्यामध्ये लक्ष्मी येतात तेव्हा कनिष्ठा घरात येते मग तेव्हा आपण ती जेष्ठा आणि कनिष्ठा जेव्हा पूजा करतो तेव्हा तिन्ही सांजेच्या वेळेस आपण ज्येष्ठा गौरीचा मुखवटा घेऊन तुळशीपुढे जातो तुळशीपुढे तुळशीला दिवा लावायचा उदबत्ती लावायची तिथं पूजा करायची तुळशीची आणि पुन्हा ती ज्येष्ठा गौरी एका ह्याच्यामध्ये त परातीमध्ये ती एक करंडा घेऊन यायचा त्याच्यावर एक दुधाची वाटी घेऊन यायची आणि मग आतून जी येते ग छोटे गौरी घेऊन कनिष्ष्ठा तिनं पण एक तो मुखवटा घ्यायचा एक दुधाची वाटी आणि करंडा घेऊन यायचा जेव्हा जेष्ठा आणि कनिष्ठा दारामध्ये एकमेकीला भेटतात तेव्हा कने हेनं कोणी जेष्ठानी विचारायचं आपल्या घरात वाजत गजत कोण आले ती म्हणती जे जेष्ठे जे कनिष्ठाला भेटायला ज्येष्ठा आली असं म्हणते ती नाही जेष्ठेला भेटायला कनिष्ठा आली आहे तेव्हा दोघं एकमेकीला हळदी कुंकू लावतात एकमेकीला दूध पाजतात आणि दारात एक माप ठेवलेलं असतं तांब्याचं त्याच्यात तांदूळ भरून एक सोनं ठेवलेलं असतं ते माप जे गौरीच्या ह हेच्या मुखवट्यानेच आपण ते आपल्या पायाने नाही ओलांडायचं आपला पाय नाही लावायचं त्याला ते मुखवट्यानेच ते माप ओलंंडायचं आणि ती घरात यायची मग दोन्ही मिळून आपण लक्ष्म्या देवापुढे ठेवून पूजा करून मग मांडणी करायची